भारतातच नाही तर सगळीकडेच पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहे आपण बघतो आहे की समुद्राची जी लेवल आहे पाण्याची ती वाढत आहे आप आणि जंगलतोड तर हे जंगलतोड केल्यामुळे आता हे झालं की मानवी क्रियाकल्पामुळेच ह्या समस्या निर्माण झालेल्या आहे मानवामुळेच आपल्याला या समस्यांचा परिणाम पहायला मिळतो जसं जंगलतोड झाली तर त्यामुळे प्राण्यांना त्रास होतोच पण त्याचा उलट परिणाम आपल्यावरच झालेला आहे तर काही वर्षात तर मी हे बघितलं की ऋतुमध्येसुद्धा बदल निर्माण झाला उन्हाळ्यात तुम्हाला कूलर तर कूलर तर चालतच नाही आता ए सी चालणं बंद झालेले आहे आणि कोणता ऋतू कोणताही समजत नाही कधी उन्हाळ्यातच पाऊस येतो तर पावसाळ्यात ऊन यायला लागतं हे काय म्हणजे हे सगळेच जणं अनुभवत आहे नद्यासुद्धा साफ नाहित नद्या दूषित करण्याचं काम आपणच केलं आहे नदीत आपण गंद पाणी सोडतो त्यामुळे आ त्याच्या परिणाम आपल्यालाच भोगावें लागतं शेवटी सांडपाणी जे फॅक्टरी ते सांडपाणी त्याच्यात सोडतं आणि शेवटी मग कधी कधी पिण्यात त्याचंच पाणी येतं तर हे जे समस्या आहे ह्या पर्यावरणीय समस्या तर आपल्याला भोगावं लागत आहे आणि उत्तराखंडमध्ये मागच्या वेळीस जो वणवा पेटला होता त्याचे परिणाम तर खूपच झाले आणि तो वणवा नैसर्गिक कारणामुळे पेटला हे त्याचा परिणाम होता तर हे तर वेगळंच होतं